हॅलो जी एस ऑटो सेन्टरमधून बोलतो आहे सर तुम्हाला सेकंड हँड गाडीची रिक्वायरमेंट आहे का हां सर कोणत्या पर्पजसाठी पाहिजे तुम्हाला म्हणजे फॅमिलीसाठी पाहिजे का पर्सनल यूजसाठी फॅमिलीसाठी सर आपल्याकडं अवेलेबल आहेत जसं की इरिटिकाची सुजुकी इरिटिका आहे किंवा एक्सेल सिक्स ह्या दोन्ही पण तुम्हाला म्हणजे फॅमिलीसाठी रोजच्या वापरासाठी पण चांगली आहे त्यामध्ये डिझेलमध्ये सी एन जी पण आहे आपल्याकडे हां सर हां सी एन जी पण आहे आणि सी एन जी मध्ये तुम्हाला जास्त फायदा पडेल जर तुमचा रोजचा वापर असेल तर डिझेल तुम्हाला परवडेल सर दोन वर्षं जुनी गाडी आहे आणि गाडीची जुने ओनर पण फर्स्ट ओनर होते गाडीची कंडिशन पण तुम्ही येऊन पाहू शकता खूप चांगले आहे सर पाय प्राईस सात ते आठ लाखापर्यंत आहे तर तुम्ही गाडी जर पाहिली तर असं म्हणजे त्याला एक क्रॅक्स वगैरे पण नाही आणि टायर हो सर जास्त पण एक पन्नास किंवा हजार किलोमीटरच चाललेली गाडी आहे जास्त काही त्यात डॅमेज वगैरे पण नाही आहे आणखी तुम्हाला जर पाहिजे असतील तरी आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहेत उदाहरणार्थ इनोवाची आहे अगदी सेवन सीटर आहे इनोवा आहे सर इनोवा हायक्रॉस पण आहे नवीन आलेला मॉडेल एक वर्ष जुनी गाडी आहे सर त्यात पण तुम्हाला सेवन सीटर बस हां सर

ठीक आहे आणि हो सर एक्सेल सिक्स पण आहे आपल्याकडं अवेलेबल सुजुकीची नवीन निघालेली आहे अजून ती त्यामध्ये सर ती पण एक वर्ष जुनीच गाडी आहे त्याचा पण तीस ह हजार किलोमीटरचं रनिंग आहे ती पण तुम्हाला तुमच्या फॅमिली सेवन सीटर आहे सर ती हां तुमच्या फॅमिलीसाठी कम्फर्टेबल हां सर फॅमिलीसाठी कम्फर्टेबल गाडी अशी ती तुम्ही ती रोज इनोवा आहे सर इनोवा आहे आपल्याकडं पण ती जर जुनी येईल एक तीन वर्षाखालचा मॉडेल आहे रनिंग तरी पण एक पन्नास हजारच्या जवळपास आहे ठीक आहे तुम्ही या सर आल्यावर पाहूया आपण